हां बोला नमस्कार नमस्कार हां बोला बोला बोला अच्छा ओके तुम्ही कुठून येणार आहात मुंबईहून येणार आहात का हा कुठून अच्छा ओके आणि तुम्ही किती फॅमिली आहे ओके साधारण किती सहा लोकं किती लोकं आहात पाचजणं ओके आणि हां

ओके ओके ओके अच्छा अच्छा ओके भंडारदरा हे तुम्ही खूपच सुंदर ठिकाण निवडलं आहे भंडारदरा खूप सुंदर आहे प्रवरा नदीवरचं मोठं धरण आहे ते भंडारदरा आणि तुमच्या सुदैवाने धरणातून आत्ता पाणी सोडलेलं आहे तुम्ही जर ह्या आठवड्यात यायचं म्हणत असाल शनिवार रविवारी तुम्ही जर प्लॅन केला तर तो खूप चांगला राहील कारण तोपर्यंतच पाणी सोडलेलं असेल त्यामुळे तुम्हाला तो धबधबा जो आहे मुख्य भंडारदऱ्याचं आकर्षण असलेला रंधा धबधबा तो तुम्हाला बघता येईल खूप सुंदर नाही नाही नाही नाही नाही भंडारदऱ्याला खूप जवळपास अतिशय निसर्गरम्य ठिकाणं आहेत तिथे जवळ कळसूबाईचं शिखर जे सह्याद्रीचं सर्वात उंच शिखर आहे ते कळसुबाईचं शिखर आहे आजींना आपल्याला हॉटेलमध्ये थांबवावं लागेल आजींची शारीरिक परिस्थिती कशी आहे ते बघून तुम्ही ठरवा मी तुम्हाला असं सजेस्ट करेन हां पण बाकीचे तुम्ही अगदी जाऊ शकता आणि तुम्ही अगदी एका दिवसात म्हणजे कळसूबाईला जाऊन वर सुंदर देवीचं देऊळ आहे ते देऊळ बघून तुम्ही येऊ शकता खाली आणि आजी हॉटेलमध्ये राहतील उत्तम हॉटेलं आहे भंडारदऱ्यामध्ये खूप सुंदर ज्याला आपण शिकारा टाईप किती दिवसात नाही वन डे रिटर्नची ट्रीप नाही आहे ही ॲटलीस्ट तुम्हाला एक मुक्काम करावा लागेल अगदी पहाटे लवकर मुंबईहून निघालात तर तुम्ही सकाळी सकाळी छान हवेत भंडारदऱ्याला पोहचाल आणि मग तुम्हाला मस्तपैकी कळसूबाई करून येता येईल धरणाचा धबधबा बघता येईल आणि दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही परतीच्या वाटेवर टाकेद हे तीर्थक्षेत्र आहे तेही तुम्हाला बघा आज्जींना तर खूप आनंद होईल तुम्हाला टाकेदबद्दल काही माहिती आहे का

हां टाकेद आपण भंडारदऱ्याहून मुंबईकडे जाताना वाटेत टाकेद लागतं टाकेदला रामायणामध्ये सीतेला जेव्हा रावण पळवून घेऊन जात असतो तेव्हा त्याला जटायू आडवा येतो आणि जटायूचं आणि रावणाचं तिथे युद्ध होतं त्यावेळेला जटायूला रावणाकडून मृत्यू येण्याइतकं त्याच्यावर हल्ला होतो रावणाकडून जटायू तडफडत असतो रावण सीतेला घेऊन पुढे निघून जातो आणि राम जेव्हा सीतेला शोधायला येतात तेव्हा त्यांना जटायू मृत्यूच्या जवळ जाताना ज जटायू दिसतो आणि तो मृत्यूच्या आधी रामाना सांगतो सीतेला अशा अशा रावणाने ह्या या दिशेला पळवून नेलं आहे आणि रामाच्या जीवात जीव येतो सीतेचा थोडासा तरी ठावठिकाणा लागला आणि जटायू मृत्यूपूर्वी रावणा रामाला विनंती करतो की मला पाणी हवं आहे तुमच्या हाताने मला पाणी पाजा आसपास कुठेही पाणी नसतं त्यामुळे राम बाण मारतात जमिनीत आणि तिथून पाणी निर्माण करतात आणि त्या पाण्याची जमिनीतून आलेली धार रामाच्या बाणाने पाणी निर्माण होतं आणि ती जटायूच्या तोंडात पडते आणि ते पाणी पिऊन जटायू आपले प्राण सोडतो ते तीर्थक्षेत्र टाकेद आहे त्या पाण्याने चं दर्शन घ्यायला जटायूची तिथे खूप सुंदर मूर्ती केलेली आहे आणि एक वेगळंच पुराणकालीन ठिकाण आहे ते आवडेल तुम्हालाही सगळ्यांना बघायला जरूर जा आणि तुम्हाला एक अजून एक मी हा मी तेच सांगणार होते सुचवणार होते आत्ता काय आहे नेमकी खूप छान थंडी पडली आहे आणि रात्रीच्या वेळेला तुम्हाला काजवा महोत्सवही बघता येईल त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही एक रात्र मुक्कामाला या आणि माझा नंबर तुमच्याकडे आहे आपण तुमची सगळी व्यवस्था करू आणि तुम्ही फोन केला त्याबद्दल थँक्यू सो मच